हॅलो हा सर सवता मार्बलमधून बोलत आहे का हा सर माझा असा इश्यू होता की माझं आमचं अपार्टमेंटचं काम चालू आहे बघा सर आपल्या जांभरुण रोडला सर आमचा हॉल चारशे स्क्वेअर फूट आहे

सर मला ग्रॅनाईट हे आपल्या हॉलमध्ये ग्रॅनाईटबद्दल विचारायचं होतं तुम्हाला थोडंफार थोडी माहिती पाहिजे होती तुमच्याकडून हा सर तर आपलं म्हणजे चा आपला हॉल बघा चारशे स्केअर फूटचा आहे ठीक आहे दोन रूम दोन रूम आहे आपले हा ते ग्रॅनाइटबद्दल थोडीफार माहिती देत जा तुम्ही थोडीफार आम्हाला म्हणजे आपल्याकडे काय आहे वस्तू अव्हेलेबल आहे असं एकदा सांगा सर आम्हाला

अच्छा ठीक आहे सर तर आपल्या हॉलमध्ये सर आपल्याला चारशे स्केअर फूट मधलं म्हटल्यावर आपल्याला तरी किती लागंल तरी अंदाजे तुमच्या चोवीस बॉक्स का ठीक आहे सर तर मग आपला हा हा बोला ना हो हो हो

हो प्लम प्लम्बिंगचं सामान पण लागेल सर आम्हाला ठीक आहे ठीक आहे सर तर चालेल मग मी भेट म्हणजे तर चिखली रोडला मी आता तुम्ही दुकानावर आहे का सर अव्हेलेबल सध्या

नाही मग मी आमचा आमचा जो प्लंबर प्लम्बर आहे त्याला घेऊन येतो सर सोबत तुमच्या दुकानावर अच्छा ठीक ठीक आहे सर चा चालंल येतो मग मी घेऊन हो हो ठीक आहे सर थँक्यू